माझं नाव शीतल दिलीप टेंभुर्ने आहे माझ्या घरी पाचजणं राहतात माझे पप्पा माझी मम्मी माझे दोन मोठे भाऊ आणि मी माझे पप्पा गोरमेण जॉब करतात आणि माझी मम्मी गृहिणी आहे ती घरीच असते माझे दोघं भाऊ ते पण जॉब करतात आणि मी एक स्टुडंट आहे

अभ्यास करते आणि कॉम्पेटिटीव एक्साम वगैरे देते मला चित्रं काढायला फार जास्त आवडतो मला वेगळेवेगळे चित्रं पाहून काढता पण येतात मला संगीत पण फार आवडतो संगीत ऐकायला मला फार छान वाटतो आणि मला फार काही सुंदर सुंदर चित्र काढता येतात आणि खूप छान छान मला संगीत पण येतात